आपल्या जीवनातील कुठल्याही शुभकार्यप्रसंगी आपण कुठलंही दैवत ठरवून ठेवलेलं असते जसं कुठलं कार्य काहीही नवीन काम करताना आपण त्या दैवताची पूजा करून घराच्या बाहेर पडतो तसंच आता मी जर मला कुठं जायचं असलेलं तर मी सकाळी उठल्यानंतर आपली आंघोळ झाली की देवाची पूजा करतो पूजाअर्चना केल्यानंतर घराच्या बाहेर पडतो तर देवासारखेच माझे वडील माझी आई हे पण माझ्यासाठी माझ्या जीवनातल्या कुठल्याही काम करण्याची करण्यासाठी सुरुवात करणारे लोक आहेत